डिजिटल आर्ट म मध्ये चित्र काढताना ते आपल्याला पाहिजे तसे त्यात रंग भरता येतात पण त्यात रेखीवपणा दिसून येतो पण जर एखाद्या वेळेला रंग चुकला तर ते खोडून लगेच तिथं दुसरं रंग पाहिजे तो भरला जातो आणि त्यामुळं ते चित्र जरा आकर्षक वाटलं जातं हा त्यात म म मानवाची चित्र काढताना कला दे दिसून येते आणि मानवाने हातानं जे चित्र काढलं जातं त्याला ते सुरुवातीला कागद चांगल्या प्रकारचा घेतला जातो पण त्याला त्यात पेन्सिल त्याप्रमाणं खरेदी केली जाते तसंच रंग रंग कुठले घ्या चांगल्यापैकी असतील ते त्याची निवड करावी लागते आणि ते प चित्र काढताना ते मनापासून म्हणजे आधी हाटपासून ते त्यात कला ओतली जाते म मानवाची तसे त्या डिजिलम मुटलमध्ये सहजासहजी म्हणजे असं म सहजासहजी चित्र काढलं जातं तसं मानवाचं मं चित्र हे काळजीपूर्वक आणि त्यात खरोखर त्याच्या त्याचे मा हृदयात जे असंल ते त्या त्या चित्रात ओतलं जातं आणि ते चित्र आकर्षक आणि लोकांना मं आ आवडतं त्या चित्रात म त्या जसं चित्र असंल ती सगळी कला त्यात दिसून येते आणि आणि ते चांगल्या प्रकारे ल लोकांना ते पा पाहायला मिळतं आहे ते